नेहमी कोणतेच काम चालू नसते केव्हा केव्हा काम मिळते तर केव्हा केव्हा मिळत नाही कारण मी चित्र काढायला ग्राहक तयार नसतात त्यामुळे काही दिवस चित्रं काढणे बंद असते चित्रं काढण्यासाठी वेगवेगळी चित्रे पाहून काही टी व्हीवरील कार्टून पाहून मोबाईलमध्ये वेगवेगळे चित्रं शेअरचॅटवर दिसतात जी तेव्हा आपण चित्रं काढावी असे वाटते वेळेतला वेळ काढून फुरसतीच्या वेळी मी माझी कला जोपासत असतो शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत मी हे काम करतो